भारतात अलग अलग संस्कृती आहे अलग अलग संस्कृतीत् मध्ये अलग अलग देशांचे अलग अलग ड्रेसेस आहे अलग अलग मंदिरं आहेत् अलग अलग पेहनाव आहे ज्या देशातला लोक कोणत्या देशातला आहे ते ओळखायला योगदान जातं अलग अलग देशांचे पारंपरिक पेहनावा हा अलग अलग आहे साडी महाराष्ट्रात घातलं जाते लुगडं महाराष्ट्रात घातलं जातं बाकीच्याही ध जसा धर्म आहे तसं त्यांचं पेहनाव आहे